अशी आमच्या सिंधुदुर्गात नव्हे नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा प्रादेशिक पर्यटनस्थळे भरपूर प्रमाणावर आहेत जसे की गडकिल्ले समुद्रकिनाऱ्यावर बसलेली वस्ती समुद्रामधील गडकिल्ले त्याचप्रमाण पुरातन काळातील मंदिरे आणि आता सध्या मिळत असलेले शिलालेख किंवा कातळशिल्पे ही काही आमच्या प्रदेशातील जी पर्यटनस्थळे आहेत ती मला वाटतं की समाजात पर्यटनात वाढ व्हावी यासाठी त्यांना चालना देण्यात येईल